हॅलो

अच्छा तर आमच्या इथे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आम्ही आमच्या घराजवळ एक मंदिर आहे तर तिथे छान आम्ही कृष्ण मंदिर आहे तर तिथे आम्ही दुसरं एक छोटासा मातीची मूर्ती आणते आणि तिथे गो बसवतो आम्ही कृष्णष्टमीला आणि तिथे त्याची पूजा करतो अडीच दिवसाचा प्रोग्राम असते तो तर आम्ही ते पताके वगैरे लावून आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून आम्ही असा मंडप वगैरे छान बनवतो मुलं वगैरे खेळतात त्या मंडपामध्ये आणि आम्ही खूप उत्साहाने तिथे आठ अडीच दिवस आम्ही सकाळ संध्याकाळला आरती करतो शेवटच्या दिवशी प्रोग्राम करतो छान पाच सातशे लोकांचं स्वयंपाक बनवतो सगळे लोक तिथे आपल्या घरचं धान्य वगैरे आणून देतात वर्गणी देतात आणि आम्ही तिथे स्वयंपाक बनवतो आणि पंगत वगैरे राहते आणि आम्ही शेवटच्या दिवशी तिचे विसर्जन करते आमच्या गावाला नदी आहे तर शेवटच्या दिवशी आम्ही डी जे वगैरे राहते मुलं वगैरे छान उत्साहाने तिथे डान्स हे ते करतात आणि तसं आम्ही मग विसर्जन करते तिथे आणि हां जेवण जेवण असतं डाळ भाजी भात पोळ्या जिलेबी वगैरे राहतं सार्वजनिक आम्ही करतो तिथे सगळ्या मु वाड्यातले लोक मिळून आणि मग शेवटच्या दिवशी तिथे विसर्जन करतो तर अच्छा हां हो हो हो नाही नाही गोकुळष्टमीच्या अगोदरच्या दिवशी आल्या तर मदत पण होईन आम्हाला आणि तुम्हाला पण सोपं राहील हां तं पूर्ण उत्सव बघायला मिळेल तुम्हाला अच्छा हां हां